आपल्या सांस्कृतिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषक त्यांच्या भाषेचा वापर कसा करतात मराठी भाषा ही मातृभाषा असल्यामुळे आम्ही अध्यात्माची पुस्तकं वाचून आपल्या संस्कृतीची माहिती करून घेतो आणि त्याचा आनंद द्विगुणित असा आम्हाला आनंद मिड असतो आणि त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ही अतिशय उत्तम असते आपल्या लाईफला जीवनाला एक मार्गदर्शक हे अध्यात्मिक पुस्तकं काढतात या अध्यात्मिक पुस्तकापैकी समर्थांचा दासबोधाचा अभ्यास मी पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यापासून आपला माणूस कसा असावा माणसाचं जीवन कसं असावं आणि त्याने आपल्या परंपरेला किंवा आपल्या धर्माला जे व्यव वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास करून आपलं जीवन सु सुदृढ करावं आपलं जीवन घडवावं त्या हेनी आपल्या संस्कृतीची वाटचाल कशी आहे हे आपल्याला कळू शकते आणि याचा उपयोग आम्हाला अध्यात्मिक पुस्तक वाचून खूप चांगल्या प्रकारे करत आलेला आहे अध्यात्मिक पुस्तकं म्हणजेच जणू काय भारताचे आधारस्तंभच मानले जातात साधारणत दासबोध ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवत गीता किंवा भागवत आणि नामदेवाची नामदेव गाथा किंवा तुकारामाची तुकाराम गाथा हे आपले धर्माचे जे आधारस्तंभ आहेत त्याने आपली संस्कृती कशी घडलेली आहे आपल्या समाजमदे हिंदू धर्माचं प्रबोधन कसं झालेलं आहे आणि समाज कसा उभा राहिलेला आहे ह्याचं दर्शन या अध्यात्मिक पुस्तकाद्वारा आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे आपण आपली जीवन म्हणजे माणूस घडवणं हे हे जे प्रमुख कर्तव्य करायचं असतं ते हे आध्यात्मिक पुस्तकं माणूस घडवण्याचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि त्याने माणसं समाजामध्ये कसं वावरायचं कसं उभं रहायचं किंवा आपलं जीवन आदर्शक लोकाला आदर्श कसं दाखवायचं हे आध्यात्मक पुस्तकं अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात माणूस आध्यात्मिक पुस्तकानेच घडतो हे असं चित्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिसून आलेले आहेत आणि हे धर्मग्रंथ आपल्याला आपल्याला आयुष्यभर ऊर्जा देतात आणि आपण जेवन आपलं कसं आनंदी करायचं आपलं जीवन कसं घडवायचं आणि आपल्या जीवनाबरोबर आपल्याबरोबर येणाऱ्या बंधुभगिनींना आपण बरोबर घेऊन कसं जायचं याचं आदर्श मार्ग या आदर्थे पुस्तकाने आम्हाला मिळतं